हॅलो हा कॉल साईनाथ हॉटेलला लागला आहे का ओके ओके मला एक ऑर्डर द्यायची होती वाढदिवसासाठी हा न याच नंबरवर द्यावी लागेल का दुसरा नंबर कोणता आहे तुमचा पर्सनल नाही नाही बरं ठीक आहे मला ऑर्डर करायची होती की पनीर नान जिरा राईस गुलाबजाम आणि डाळ आणि हे सगळं एकूण जेवण मला तीस लोकांसाठी हवं आहे हां तर आणि मला हे सांगायचं होतं की थोडंसं पनीरची भाजी थोडीशी नॉर्मलच ठेवा जास्त तिखट करू नका कारण का तीस लोकांमध्ये ती जाणार आहे हां

ठीक आहे ठीक आहे हां आणि थोडं त्याच्यात प्रमाण थोडं जास्त ठेवा म्हणजे कमी पडणार नाही बरं आणि ही ऑर्डर मला सकाळी अकरा वाजेपर्यंत मिळाली तर बरं होईल नाही मला अर्जंटली पाहिजे नव्हतं सो तुम्ही थोडं ॲडजस्ट करू शकता का अकरा हां म्हणजे साडेदहापर्यंत मिळाली तर बेस्टच होईल बरं बरं ठीक आहे आणि ही ऑर्डर मला एस एन डी टी कॉलेजला हवी आहे तारापुरा हॉलमध्ये

आणि ह्याचे एकूण किती म्हणजे टोटल किती झाली आहे मला थोडंसं अंदाज सांगू शकता का तुम्ही ओके पाच हजार आणि तुम्हाला ॲडव्हान्स किती करावे लागेल बरं बरं अच्छा ठीक आहे मग मी तुम्हाला गुगल पेला करते पण हाच नंबर आहे ना तुमचा का दुसरा कोणत्या नंबरवर करावे लागेल ओके मग मी अडीच हजार तुम्हाला गुगल पेला करते ओके ठीक आहे थँक्यू धन्यवाद